टॅक्सी खाली आहे का आम्हाला बुकिंग पाहिजे होती हे टेम्पलसाठी नाही का तरी आज नाही म्हणत आहे ना उद्या म्हणता हो तर ठीक आहे आम्हाला नाही का आपला हा गडचोल्ली जिल्ह्यामधला मार्कंडा देवस्थान आणि भद्रावतीमधला बुद्ध मंदिर आणि आपला चपराळा माहीत असंल तुम्हाला त्या चपराळा मग या तीन ठिकाणी आम्हाला जायचं आहे दर्शन घ्यासाठी तर उद्याला भेटेल का तुमची टॅक्सी किराया द्याल का हो का किती घेता किराया तुम्ही तरी पण एवरेज सांगू शकता का त्यानुसार आम्ही बजेट क करू आपला नाही का हां हां तरी तरी पाच एक पाच पाच सहा हजार रुपये होईल का हा हा हां हां तुमची टॅक्सी किती किती सीट आहे चार सीट आहे का

म्हणजे पाच सहा ठीक आहे आम्ही जास्त काही लोकं पण नाही आ तर उद्याला येऊन भेटू का मी तुम्हाला बरं बरं तर उद्या आम्ही पैसे वगैरे घेऊन येतो अडवान्समध्ये ठीक आहे